असे तर मोलाचे सर्वच काही आहे पण सर्वात जास्त मोल वेळ कारण वेळ ही गेलेली परत येत नाही कुठलेही कामं वेळेवर झाले तर बरं किंवा ती वेळ जर निघून गेली तर उशीर होतो आणि गेलेली वेळ ही येत नाही त्यामुळे सर्वात जास्त पैशापेक्षा पण महत्व वेळेला दिलं पाहिजे असं माझं मत आहे